मी सुरवातीला गुगलवरती जाऊन ई पी एफ ओ या ठिकाणी सर्च करेल त्यानंतर जे पोर्टल किंवा जे वेबसाईट सुरुवातीला मला दिसेल जे ऑफिशिल असेल त्याच्यावरती जाऊन मी पुढे सूचनांचे पालन करेन जेणेकरून त्या ठिकाणी मला मोबाईल नंबर आधार कार्ड पॅन कार्ड या सगळ्या गोष्टींची पडताळणी केल्यानंतर त्या ठिकाणी पुढचे जे काही मार्ग असतील त्यात मा मार्गे मी पुढे जाऊन माझां त्या ठिकाणी पी एफ असेल तो मी चेक करेल त्या मार्गात जरी काय अडथळा आला तरी मी पाठीमागे येऊन क्रॉस चेक करून त्याठिकाणी मोबाईलचं ओ टी पी व्हेरिफिकेशन पूर्ण वगैरे जे काय प्रोसेस आहे झाल्यानंतर मी त्या ठिकाणी आणखीन पुढे जाऊन पूर्ण करेल